माझ्या मुलांनी किंवा भावांनी त्यांच्या आवडीचं शिक्षण घ्यावं पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रवीण व्हावं ते किती शिकावं म्हणजे त्यांनी पदव्युत्तरच शिक्षण घेतलं पाहिजे किंवा दहाच पदव्या मिळाव्या आहेत अशी माझी एक अपेक्षाच नाही आहे पण ज्याच्यात त्यांना आनंद मिळतो असं शिक्षण त्यांनी घ्यावं मग पदवी असेल पदव्युत्तर असेल पद पदविका असेल जे काय असेल त्यात त्यांनी व्यवस्थित ते असं शिकावं की ज्याच्यामध्ये त्यांनी कुठेही काम करायची त्यांना इच्छा झाली किंवा स्वतःचं काही चालू करायचं झालं तर ते सहजपणे ते करू शकतील आणि ते निभावून नेऊ शकतील त्यांना अडचण येणार नाही इतपत तरी त्यांनी शिक्षण घ्यावं असं मला वाटतं कारण प्रत्येक गोष्टीची आता खूप शाखा आहेत म्हणजे एक नुसतं आपण वाणिज्य शाखा घेतली तरी त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या करता येतात सी ए आहे आय सी डब्ल्यू आहे बीकॉम आहे एमकॉम आहे मग पु पुढे तुम्ही पद काय पी एच डी करू शकता अम शिक्षक म्हणून काम करू शकता बीएड डीएड करू शकता तर ते करण्यासाठी तुम्हाला वाटा खूप आहेत पण त्यातलं स्वतःला काय आवडतं आहे आपल्याला काय करावंसं वाटतं आहे आणि ज्याचा पुढे आपल्याला फायदा किती होणार आहे की त्याच्यामध्ये काम केल्यानंतर आनंद मिळणार आहे असं काम करता येईल इतपत तरी त्यांनी शिक्षण घ्यावं असं मला वाटतं कारण त्या स्वतःच्या आनंदासाठी आणि याने त्यांनी शिक्षण घेतलं असेल तर आयुष्यभर त्यांना अशी कुठली खंत नाही राहणार की अरे हे मला करायचंच नव्हतं आणि करावं लागलं किंवा हे केलं असतं तर मी असं झालो असतो असं त्यांना वाटता उपयोगी नाही असं मला वाटतं आणि त्यांच्या आवडीचं शिक्षण घेतलं तर ते त्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतील आणि समाधानी राहतील त्याच्यासाठी त्यांना आवडेल असं आणि त्यांना वाटेल इतकं त्यांनी शिक्षण घ्यावं की ज्यामुळे ते सुखी होतील